हां सर मी जीतेश दारोळे बोलतो आहे हां गुड मॉर्निंग सर हां सर मी आधी पुणे रोड राजवाडा इथे राहत होतो तर सध्या आम्ही आमचं घर घर बदललं आहे तर आत्ता सध्याला आम्ही मालदाड रोड इथे राहायला आलेलो आहे तर आमची जी गॅस टाकी होती तर म आम्हाला आमचा पत्ता बदलून पुणे रोडचा ए पत्ता बदलून मालदाड रोडचा पत्ता द्यायचा आहे हो सर आधी आमचं जे होतं ना मालदाड रोडला घर आहे आत्ता तिकडं पण पुणे रोडला होतं ना तिकडे गॅस आमची बुकिंग केल्यानंतर गॅस तिकडे यायचा हो तर आम्हाला पत्ता बदलून इकडचा पत्ता द्यायचा आहे मालदाड रोडचा हो हो का सर ऐका ना काय काय कागदपत्रं लागतील

हा म्हणजे आपलं आधार कार्ड आणखीन हो सर ऐका ना प्यॅन कार्ड नाही आहे माझ्याकडं तर दुसरं कोणतं चालेल का तसं आधार कार्ड चालवलं जाईल का ओके आधार कार्ड आणि आपल्या याच्यामध्ये जे बुकि ब बुकिंग करण्यासाठी जे बूक असतं ते बूकचे झेरॉक्स हो अजून काही लागेल का दोन फोटो लागेल हो आणखीन हो आणि सर जे गॅस टाकी आहे त्यांची आत्ता सध्याला भाव किती चालू आहे भाव वाढले का भाव कमी आहे हो तेवढेच आहे का हो ठीक आहे सर चालतं आहे हो मी तुमच्या ऑफिसवर येतो तुम्ही जेवढं जेवढं डॉक्युमेंट सांगितलं ना तेवढ्या सगळ्यांचे झेरॉक्स काढून येतो मी तिकडं हो आणि सर ऐका ना आपलं सब्सिडी असते आहे ती सब्सिडी पण तशीच चालू राहील ना हो सर ठीक आहे हो हो हो थँक यू सर हो हॅव अ नाइस डे सर हो ठेवू का सर हो हो